हॅलो टुरिस्टा बोलत आहे का मी चंचल घुजाडे बोलतं आहे वर्धेवरून मला पवनारला जायचं आहे शेखशरीफ दर्गामध्ये तर तुमची गाडी अवेलेबल आहे का शे सिक्स सीटर आम्ही सिक्स आहे हां तर तुमचे रेट सांगू शकाल का प्लीज

दोन हजार थोडे जास्त होऊन जाईल ना थोडं ॲडजस्ट करून सांगा नाही तरी जवळच आहे ना त्यामुळे थोडं किलोमीटरनुसार आम्हाला पण परवडलं पाहिजे आणि तुम्हाला पण त्यानुसार बरोबर सांगा

दरग्याबद्दल तर नाही पण थोडे एक दोन लोकं ॲडजेस्ट होऊन जा येईल असं होऊ शकेल का वेळेवर एक किंवा दोन ॲडजेस्ट होऊन जाईल असं होईल का ठीक आहे त्याच्यानुसार मग तुमची फी वगैरे वाढणार नाही ना

नाही तसं आम्हाला दोन तीन दिवसानी जायचं आहे तर मी तुम्हाला रिटर्न कॉल करून डेट फिक्स करून सांगून देईल

हो टाईम तर त्याचा सकाळचाच राहील फक्त डेट मी तुम्हाला कॉल हा करून सांगून देईल ठीक आहे थँक्यू